मला नेदरलँड्सला जायला फार आवडेल तिथली जी छोटी छोटी गावं आहेत ज्याची मी लहानपणापासून पोस्टकार्ड्स बघत आलेली आहे किंवा आपल्या लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती जे आपले चित्रं असतात तर स्क्रीन सेवर्स असतात ते सगळे बहुतेक करून युरोपातले असतात फोटोग्राफ्स आणि इतकं हिरवा हिरवी गवताळ पूर्ण असतात सुंदर डोंगर्स अस डोंगर असतात डोंगर्स नाही डोंगर असतात त्याच्यानंतर भरपूर तळी असतात आणि ती त्या टुमदार घरांच्या वसाहतींमधून प्रत्येक घराच्या परसदारातून आमच्याकडे कोल्हापूरला परड्यात म्हणतात तशा परड्यांमधून त्या नद्या वाहत असतात छोटे छोटे पूल असतात त्या पुलांच्या बाजूला होड्या उभ्या केलेल्या असतात प्रत्येक घराच्या दारात आपल्याकडे जशा गाड्या असतात तसे त्यांच्याकडे नावा पार्क केलेल्या असतात ज्या तुम्ही कुठेही शेजारच्या घरात जायचं असेल तर त्या नावेत बसत त्या वल्हवत वधवत त्या ओढ्यांमधून कालव्यांमधून जायचं असतं आणि स्वच्छ मेंटेन्ड सगळे पाण्याचे प्रवाह असतात कुठेही घाण नाही कचरा नाही आवाज नाही गोंगाट नाही प्रदूषण नाही त्यामुळे मला युरोपातल्या देशांमध्ये बहुतेक सगळ्याच आवडेल पण नेदरलँड्स हा पिक्चरस् देश असल्यासारखं मला कायम वाटत आलेला आहे ॲम्स्टरडॅमचं मी पुष्कळ वर्णन पण आत्तापर्यंत वाचलेलं आहे आणि तिथल्या सायकली बघायला मला फार आवडेल तिथल्या सायक सायकली घेऊन मला गावभर उंडारत फिरायला मला अतिशय आवडेल आणि शांतता अनुभवायला आवडेल कुठेतरी बसून कोणीतरी चित्र काढत असतो एखादं वाद्य वाजवत असतो शिल्प करत असतो त्या शेजारी रस्त्यात बसून मला कॅफेमध्ये बसून कॉफी पित पित त्या सगळ्या कलांचा आस्वाद घ्यायला आवडेल नेदरलँड्स हा छोटासा देश आहे पण अतिशय समृद्ध आणि कलेचा वारसा असलेला आहे त्यामुळे मला नेदरलँड्सला जायला खूप आवडेल